दीक्षा कशी आहेस गं मी पण खूप मजेत आहे बाकी काय काय चालू आहे तुझं सध्या खूप दिवसांनी फोनवर बोलणं झालं आहे हो की नाही जशी आपली बारावी आणि ग्रॅज्युएशन झाले नाही आता तेच तुझं मैत्रिणीकडनं एका नंबर घेतला म्हटलं बघूया तर काय चालू आहे तुझं सध्या म्हणून त्याकरता फोन केले आत्ता कोणत्या कॉलेजवर आहे तू जय जे मगदुमलाच आहेस ना ओके ओके ओके मी आत्ता शिवाजी युनव्हर्सिटीमध्ये आहे एम एस सी करते आहे मी तेच म्हटलं हो हो तुझं आता इंजिनिअरिंगचं लास्ट ते वर्ष आहे ते कळालं मला मग पुढं काय ठरवलं आहेस मग जॉबचं वगैरे की पुढं काय एम बी ए वगैरे करायचं असं ठरवलं आहेस तू छान छान छान माझं बघू आता पुढे मी कुठलातरी एक कोर्स करायचं म्हणते ड्रग डिझायनिंगचा बघू त्याच्यानंतर काय काय होते आणि तुला सांग हो हो नेट सेट वगैरे ते आहे सोड बाकी आपण भेटूयात की कधीतरी

आता सगळा ग्रुप असेल रविवारीच असेल बघ सुट्टी कारण कसं आहे माहीत आहे काय आता हे सगळे आपल्या आठवड्याचे वार सगळे कोण ना कोण तरी बिजी असणार इकडं तिकडं मग तुझ्याकडे कुठल्या जुन्या मैत्रिणींचे आपल्या नंबर आहेत का मित्र मैत्रिणींचे हां हां मग आपण काय मा अमृताचा वर्षा दीक्षा बाकीच्या आहे त्यांचा नंबर आहे माझ्याकडे आपण एक काम करूया ह्या सगळ्यांचा आपण एक ग्रुप काढूया सोशल मीडियावर आणि त्याच्या म्हणजे त्या ठिकाणी तरी भेट होईल आपली होय मग त्या ठिकाणी आपण हो मग तिचा वाढदिवस आपण साजरा करूयात रंकाळ्याला आलो तर कारण रंकाळ्याची आता नवीन निर्मितीही झाली आहे आपल्याला बघायला पण मिळेल हो चालेल नक्की वाढदिवस इथंच करूयात आणि आपण बोटिंग वगैरे पण एन्जॉय करू शकतो तिथं खूप चालतं आहे मग आपण एक काम करूयात कधी भेटूयात काय सांगतेस खरंच काय तू गेली होतीस काय हां मग ते आता पूर्ण झाले सगळं बांधकाम तिथलं नवीन कर केलेलं ए मग लॅम्स वगैरे असतील तर म्हणजे लाईट वगैरे असेल तर आपण संध्याकाळीच बघूयात काय मग चालतं आहे मग कसं यायचं ठरलं आहे मग तुम्ही गाडीवरून येणार आहात की तयार करूयात मग हो हो चालेल मग केक कुठून तिथूनच घेऊयात काय मग मग चालेल की तिथूनच आपण केक हां चालेल मग तिथं आपण साजरा करूयात वाढदिवस बाकी तिला एक छोटंसं आपण गिफ्ट घ्यायचं आहे ते आपण वॉट्सॲपवर बोलूया चालेल चालेल मग आपण भेटूया हो हो छान वाटलं खूप दिवसांनी बोललो आहे शनिवारी आणि एकदा आपण फोन करूया त्याच्या संंबंधी रविवारी वगैरे भेटायचं आहे आणि रविवारी नक्की येऊयात सगळे वेळ काढून चालेल चालेल चालते ठेवू हो हो हो हं थँक्यू चल बाय बाय हां